ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय सुरू करताना भांडवली अभाव योग्य मार्गदर्शनाची कमतरता बाजारपेठेची कमी माहिती वाहतुकीची अडचण आणि तांत्रिक साधनाचा अभाव या आव्हानांना समोर जावं लागतं मदतीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत सूक्ष्म कर्ज योजना वाढवण्यात डिजिटल साक्षरता वाढवावी आणि स्थानिक उत्पादनाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी कारण ते मधील कमिशन खाणारे सर्व लोक बंद होतील आणि कमिशन न मिळाल्यामुळे त्यांचं दुकानं तर बंदच होतील आणि जे कमिशनचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खिशात पडतील त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर मदत होणार आहे धन्यवाद